आमच्या भागातले आमदार खासदार जे आहेत ते आम्हाला खरंतर कायम फक्त वर्तमानपत्रात त्यांची कधी जाहिरात आली तर किंवा कुठेतरी रस्त्याने जाताना पोस्टर असला तर त्याच्यावरच त्यांचा चेहरा दिसायचा आणि आमचंही असं इतर लोकांसारखं मत होतं की ते काय फक्त राजकारणापुरते आहेत निवडून आलेले आहेत आणि नंतर काही विशेष कामं करत नाही आहेत आणि आपल्या भागात काही प्रगती होत नाही आहे रस्ते सुधारत नाही आहेत एकदा असं झालं की आमच्या भागात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला की जे सकाळी दोन चार तास पाणी येतं तर ते इतक्या कमी दबावाने यायला लागलं की आमच्या आजूबाजूच्या सोसायट्यांना अजिबात पाणी पुरेना मग टँकर बोलवले गेले लोकांनी बोरवेल्स खणल्या आणि मग ते सगळं करून सुद्धा असं आमच्या लक्षात आलं की नाही पण तो पाण्याचा दबाव सुधारायला हवा कारण की आजूबाजूला कोणालाच काही समस्या नव्हती पाण्याची आणि आम्हाला होती मग तेव्हा आमच्यापैकी एका एकांनी आमच्या इथल्या आमदारांना फोन केला त्यांना फोन केला म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये फोन केला आणि कसा आमचा पाणी प्रश्न आहे आम्ही पाण्याच्या डिपार्टमेंटकडे बरेच वेळा कंप्लेंट करूनही उपयोग झालेला नाही आहे वगैरे सगळं सांगितलं आणि त्यांनी काहीतरी करावं आणि आमच्याकडे पाण्याची मोठे मोठी पाईपलाईन बसवावी किंवा असं काय काय त्यांच्या ऑफिसमध्ये फोन करून जेव्हा सांगितलं तेव्हा परत आम्हाला सगळ्यांना असं वाटलं होतं की काही होणार नाही आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी ते जे आमदार होते ते आमच्या कॉलनीच्या गेटमध्ये उभे होते आणि ते आम्हाला म्हणाले की काल इथूनच फोन आला होता कोणी केला होता वगैरे त्यांनी विचारलं त्यांनी आमची समस्या सगळ्यांची समजून घेतली त्यांना माहिती होतं की इथे समस्या आहे ते म्हणाले की ह्याच्या आधी पण मी एकदा दोनदा पाणी विभागाला सांगितलेलं आहे पण मी त्या ता पुन्हा एकदा सांगेन आणि आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी पाणी विभागाचे लोक आले त्यांनी जो काही गाळ साठलेला होता तो काढला आणि मोठी पाईपलाईन घालून देण्याचंही आश्वासन दिलं काही दिवसांनी ती पाईपलाईनही घातली त्यामुळे आमच्या आमदारांचा आमच्या अनुभव फारच उत्तम होता